हॅलो सर कार एजन्सीवाले बोलत आहेत का अच्छा सर आम्हाला एक कार हवी होती अच्छा गावाला जाण्यासाठी पाहिजे होती नाही नाही ओला उबर वगैरे नको झूम कार आम्हाला आमची दोन दिवसाची ट्रिप आहे तर आम्हाला बुलढाण्याला जायचं आहे त्यासाटी कार हवी होती मिळेन का अच्छा तर आम्ही सहा जण आहो तर सहा जणाला कम्फर्टेबल अशी कार हवी होती मिळणार का अच्छा ठिक आहे नं आहे का तुमच्याकडे आता उपलब्ध हो का आ अच्छा अच्छा तरी आम्हाला वीस तारखेला जायचं आहे सर तर वीस तारखेला सायंकाळी पाहिजे होती कार वीस तारखेला मिळून जाईन नं ठीक आहे तसं मी सांगते मग तुम्हाला सर